फोटोग्रापी हा माझा एक आवडता विषय आहे मला विविध फुलांचे फोटो घेणं हे माझा एक छंद आहे मी ज्या ज्या ठिकाणी नवीन नवीन ठिकाणी जातो तिथे दिसलेलं नवीन फूल एखादं दिसलं की त्या फुलाचे फोटो हे प्रथम काढतो कारण विविध फुलांच्या फोटोचा संग्रह करणं हा माझा एक छंद आहे गार्डनमधील फुलं असतील जंगलात दिसणारी फुलं असतील एखाद्या रस्त्याच्या कडेला उगवलेली फुलं असतील विविध ऋतुमध्ये येणारी फुलं असतील ही सर्वच ऋतुमध्ये येणाऱ्या फुलांचा फोटो काढण्याचा नेहमी माझा प्रयत्न असतो नवनवीन फुलं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मी नेहमी उत्सुक असतो मग पावसामध्ये येणारी रानफुलं विविध सुगंध देणारी फुलं असतील एखाद्या मित्राच्या गार्डनमधील फुलं असतील किंवा शाळेच्या कंपाऊंडमध्ये दिसणारी फुलं असतील सर्वच फुलांचा फोटोग्राफ्स नेहमी घेत असतो छायाचित्रण करत असतो